मी रेडमीचे हेडफोन परचेस केलेले आहेत आणि त्याची जी साऊंड क्वालिटी आहे ती खूपच उत्कृष्ट प्रकारची आहे मुख्यतः त्याच्यामध्ये ड्युअल ड्राईव्ह प्रकारची सिस्टम आहे आणि त्याचं जे वायरिंग सिस्टम आहे हे टॅंगल फ्री आहे आणि साऊंड क्वालिटी ही फारच उत्कृष्ट प्रकारची आहे त्यामुळे मला खूपच आवडलेले आहेत प्रॉडक्ट हे